मला टी व्ही पाहायला खूप आवडते विशेषतः मला मराठी सिरीयल पाहणे खूप आवडते त्यामध्ये कौटुंबिक असणाऱ्या सिरीयल मला खूप आवडते त्यामध्ये झी मराठीवरील होणार सून मी या घरची तुझी माझी रेशीमगाठ अशा कौटुंबिक आणि जिव्हाळाच्या संस्कृती जपणाऱ्या सिरीयल बघायला मला खूप आवडते त्यामधील अभिनेत्री आणि अभिनेता आणि त्यांची केमिस्ट्री नाटक हे सर्व पाहायला मला खूप मजा येते आणि मला ते खूप आवडते त्यातील इमोशनल ड्रामा तसेच संस्कृतीच्या सर्व बाबी सांगितल्या जातात आणि त्यांचा पेहराव ड्रेसिंग सेन्स हे मला पाहायला खूप आवडते आणि मला मराठी सिरीयल पाहणे खूप आवडते आणि मराठी मुवि सुद्धा